शेतीसाठी तुमची भावी पिढीसाठी काही सुचवणी आहे का याच्याबद्दल समजा आपल्याला शेती कमी पिकत असेल पाणी नसेल तर आपल्याला पाण्यासाठी विहीर खणणे किंवा बोअर घेणे याची योजना करून आणि शेती चांगली पिकाया पिकवण्यासाठी आपल्याला प्रत्येक महा महाराष्ट्र आगवरनं किंवा बाबा रासायनिक खते याचा वापर करून शेतीचा उपयोग घेण्यासाठी त्यानंतर तुम्हाला पीक जास्त मिळेल अशी तुम्ही कोशिश करून शेतीसाठी भरपूर उपयोग आहे आणि सरकारनं सुद्धा त्याच्या भरपूर आपल्याला नियम दिलेले आहेत सर्व सबसिड्या मंजूर होतात शेतीसाठी बैलापेक्षा ट्रॅक्टरची बी योजना तयार केली आणि शेतीला काय तेवढी अवघड बा मेहनत घ्यायची तेवढं काही काम ठेवलं नाही तरी आपली सर्व ही शेतीसाठी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला भरपूर मार्ग आहे तसे तुम्ही करू शकाल